मी मी माझ्या ऑफिसवरून येताना येताना मला खूप उशीर झाला होता माझ्याकडे स्कूटी हो स्कूटी आहे पण कसं माझी स्कूटी अर्ध्यातच खराब झाल्यामुळे मला कसे यावं ॲटोची आवश्यकता वाटली तर मग मी स्कूटी एका साईडने बाजूना कुठेतरी लावून दिली आहे गॅरेजला आणि मग एक ॲटो पकडला आणि त्या ॲटोवाल्याने मला माझ्या घरी असं सुरक्षितपणे असं नेऊन दिलं आणि त्यांनी मला रात्री उशीर का होईना पण बरोबर पण बरोबर व्यवस्थितपणे त्यांनी मला आणलं आणि रात्री बारा वाजले होते तरी पण त्यांनी मला इकडंतिकडं कुठेच ॲटो भटकवला नाही आणि आटोत व्यवस्थितपणे स व्यवस्थित आपली सर्व सुविधा करून त्यांनी मला घरी आणून दिलेलं आहे आणि त्या ॲटोवाल्याचे खूप खूप मी आभार मानते की त्यांनी मला सुरक्षित घरी आणून दिले आहे नाहीतर आजकाल ॲटोवाले खूप म्हणजे खूप बेकार असतात की ते कुठेही नेतात कुठेही कसंही कुणी कुठे नेतात कुणी कुठे नेतात पण ह्या ॲटोवाल्याने मला खूप व्यवस्थितपणे घरी आणून दिलेलं आहे आणि माझी खूप चांगल्या प्रकारे सोय केलेली आहे तरी त्याची खूप खूप मी आभार मानते